आमच्या राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत मराठी भाषा मुलाचे ठरते ह्यामुळे मराठीमुळेच आपल्याला म्हणणं काय आहे काय नाही हे आपण व्यवस्थितपणे मांडू शकतो

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे मराठीत बोलतो घरी वावरतो इकडे तिकडे बाहेर बोलतो आणि ऑफिसमध्ये गेल्यावर पण आपल्याला मराठीत बोलल्यावर मराठीतच त्याचं उत्तर मिळते मराठीत आपल्याला कामकाज समजते आणि काम ते लवकर होते दुसऱ्या भाषेत जर आपण घरी दुसरी भाषा बोलतो ऑफिसमध्ये दुसरी भाषा असली तर ते काम तेवढ्या इंटरेस्टनं होत नाही तेवढ्या लवकर होत नाही मराठीत जर बोललो मराठीतच जर काम केलं तर ते काम लवकर होते आणि महत्त्वाचं एवढंच आहे की मराठी भाषा ही कळायला वाचायला लिहायला सोपी आहे कारण कसं आहे जसं आपण घरी बोलतो वावरतो तसंच वातावरण आपल्याला इथं ऑफिसमध्ये मिळते त्यामुळं शैक्षणिक व्यवस्थेत मराठी भाषा ही मोलाची ठरते आणि विशेष म्हणजे कोणालाही समजण्यासारखी आहे विचारायचं काम नाही पडत आणि दरवेळेस आता काय करायचं काय नाही याच्याबद्दल वेगळं डिपारमेंट नाही तयार करावं लागत माहिती समजून घेण्यासाठी एकवेळ सांगितलं काम की ते बरोब्बर समजून जाते आणि तेच काम प्रत्येकजण जबाबदारीने पार पाडते हो आणि विशेष म्हणजे लवकरात लवकर काम कंप्लीट होऊन समोरच्या कामाची नवीन सुरूवात होते